माझ्या भागात मृत्यूचं प्रमाण प्रामुख्यानं व्यसनी माणसांचं दिसून येतं बालमृत्यूचं प्रमाण खूप नाही कुपोषितपणाही फारसा दिसत नाही आजूबाजूची सरकारी रुग्णालय यासाठी प्रयत्न करत असतात नगरपालिकांच्या दवाखान्यांमधून मुलांसाठी बी सी जी पोलिओ ह्याच्यासारखे डोस जे आहेत ते उपलब्ध असतात ज्या आमच्याकडे आरोग्यसेविका आहेत त्या वारंवार येऊन पोलिओचा डोस किंवा सी जीचा जो डोस दिलेले नसतील तर ते सांगतात खाजगी रुग्णालयमधूनही हे सगळं देण्याची सुविधा आहे लस आमच्या इथं उपलब्ध असते खाजगी दवाखान्यामधूनही आणि सरकारी दवाखान्यामधूनही लस उपलब्ध असते मुलांच्यासाठी फक्त हलगर्जीपणा काही वेळेला अशिक्षित पालकांकडनं होऊ शकतो कारण डॉक्टरनी सांगूनसुद्धा बाळाला ताप वगैरे आला तर दवाखान्यात न जाता घरगुती उपचार करत बसतात आणि मग त्यामुळे मूल दगावायची शक्यता जास्त असते जे सिनियर मेंबर आहेत म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांचं विशेषतः हाड मोडणं म्हणजे हाडं हाड जे असतं ते तकलादू झाल्या कारणानं त्याच्यातली क्षमता कमी झाल्याकारणानं ते कुठेतरी पडतात त्यांना लागतं आणि मग त्याच्यातनं दुखणं वाढत जातं इकडच्या भागामध्ये पूर्वी कुष्ठरोग्यांचं प्रमाण होतं आता ते खूप कमी झालेलं आहे महारोगीही आमच्याकडे नाहीत पण प्रामुख्यानं आमच्याकडचं मृत्यूचं प्रमाण हे हार्ट अटॅक आणि व्यसन या दोन गोष्टी आहेत बरेच वेळेला आमच्या इथे ॲक्सिडेंट म्हणजे अपघातानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आता दिवसागणिक वाढायला लागलेलं दिसून येतं त्यामुळे खूप अस्वस्थता वाटते